मला तसं आहे की नाही कॅरम खेळायला आवडते भरपूर वेळा मी रिकाम्या वेळेमध्ये कॅरम खेळत असतो आणि मधामधात लुडो पण खेळत असतो असे सापशिडी पण खेळतो बुद्धिबळ पण खेळत असतो आणि खेळता खेळताना आहे की नाही दोघंजणं असणाऱ्या बुद्धिबळ बुद्धिबळ चांगला खेळ आहे बुद्धीला चालना देण्यासाठी मदत करते आणि त्यामध्ये बाकीच्या ज्या गोळ्या प्रकारच्या आहेत म्हणजे त्याच्या नॅशनलला हे जे योज म्हणजे स्पर्धा पण होत असतात मी जास्त करून टाइमपासच्या वेळेसच गेम खेळत असतो पण मी मोबाइलमध्ये पण सुद्धा गेम खेळतो मोबाइलमध्ये क्रिकेटचा गेम आहे नंतर ड्राय कार ड्रायव्हिंगचा गेम आहे हे पण खेळत असतो आणि आता ते ग्राउंडवर तर खेळायला म्हणजे मजा येतच नाही आता सगळे मोबाइलमध्येच जिकडं तिकडंच खेळतात मी कॅरम पण मस्त आहे कॅरमचा गेम मला लहानपणापासून कॅरम खेळत आलो आहे त्यामुळे कॅरमचं मजा येते कॅरम खेळताना ज्या वेळेस भी मूड ऑफ राहते त्यावेळेस कॅरम खेळत असतो आणखीन भरपूर सारे गेम आहेत आणि मधामधात आमची कॅ क्रिकेट खेळत असताना आमच्या मॅचेस होत असतात आय पी एल सारख्या आम्ही अकोला प्रीमियर लीग मॅच करतो त्याच्यामध्ये मजा येते जवळपास ग्राउंडवर आम्ही जवळपास दहा दहा ते पंधरा प्रकारची टीम राहतात खेळता खेळता मजा येते आणि तसं तसंही कोणाला सुट्ट्या मिळत नाही त्या खेळामुळे सुट्ट्या मिळतात त्या सुट्ट्याचा आम्ही चांगला फायदा करून घेतो लहानपणचे दिवस आठवतात लुडो खेळतो कॅरम खेळतो आणि कार आपलं बाइक रेसिंगचं पण आहे ती ही गेम खेळत असतो एकंदरीत सगळ्याच प्रकारचे गेम खेळायला पाहिजे फुटबॉल वगैरे पण आजकाल सगळेजणं नाही खेळत मी घरी असलो की जास्तीत जास्त कॅरम मोबाइलमध्ये कॅरम खेळतो सापशिडी खेळतो बुद्धिबळ खेळतो ऑनलाइन खेळण्यावरच जास्त भर असते सध्या नंतर ते कार्डसचा गेम आहे तो ही गेम खेळत असतो नंतर सबवे सरफाई ते ही गेम खेळत असतो असे भरपूर सारे गेम आहे ते गेम खेळता खेळता मजा येते चांगलं वाटते रिकाम्या वेळेत खेळण्यात टाइमपास करावा लागते बरं आहे मोबाइलमध्ये गेम आहेत तर गेम नसते तर काय केलं असतं लॉकडाऊनच्या काळात जास्तीत जास्त गेमच खेळण्यात आला सगळे गेमच खेळत बसले होते सगळे टाइमपास जेवढा जास्त करता येईल सगळे घरामध्ये कोंडून होते ना म्हणून मग गेमच खेळत बसले माझ्या घरात आई बाबासोबत भाऊसोबत मित्रांसोबत ऑनलाइन कॅरममध्ये लुडोमध्ये आम्ही पैसे पण कमवले गिफ्ट पण त्यामध्ये मिळाले काही गिफ्ट वाउचर्स पण मिळाले त्यामुळे शॉपिंग करण्यात पण आम्हाला हेल्प झाली ऑनलाइन ह्याच्यामध्ये प्राइजेस पण मिळतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त गेम खेळण्यासाठी मजा येते नेहमीच हे प्राइज भेटत राहिलं तर गेम नेहमी गेमच खेळत राहू असं आहे ठीक बस चांगलंय सगळंच की सगळेच प्रकारचे मी गेम खेळत असतो